हो माझी उपजीविका विजेवर अवलंबून आहे वीज खंडित झाल्यावर बॅडमिंटन हॉलमधे खूप अंधार होतो व खेळाचे प्रशिक्षण थांबवावे लागते याचा खेळायला येणाऱ्या खेळाडूंवर परिणाम होतो त्यांचा वेळ वाया जातो आणि त्यांच्या खेळातील एकाग्रता नाहीशी होते त्यांच्या खेळाची लय देखील बिघडते पॉवर कटमध्ये प्रकाशासाठी इन्व्हर्टरचा पर्याय आहे इथे सर्व लोकांकडे इन्व्हर्टर किंवा जनरेटर आहेतच कारण त्या अत्यंत लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि नेहमी वीज खंडीत झाल्यावर त्याचा उपयोग करता येतो म्हणून सर्वांकडे इनव्हर्टर आहेतच